मला झाळं लावनं खूप आवळतात हाच माजा छंद आए आनि मला बचत गटाचं कामबी करन्याची खूप आवं आए बचत गटातबी काम करते मी आनि कुटं जर बाहर गेली तं एकांदी कलम फुलाची किंवा एकांदी झाळाची काडी आनून लावते आनि बगीचा चांगला तयार केला नडगिड नाय आले तं विरीचं पानी आनून टाकते आनि